आम्ही झाडाचं संरक्षण करण्यासाठी आणि झाडांची लागवड ही चांगली होण्यासाठी आणि व्यवस्थित होण्यासाठी आम्ही म्हणजे त्यांची फळं फुलं म्हणजे अशी चांगली येण्यासाठी वगैरे त्यांना किड नाही लागो वगैरे ह्यासाठी आम्ही म्हणजे झाडांची माळी असतात जे त्यांना सगळं माहिती आहे झाडं कशी लावायची झाडांची निगा कशी करायची आणि झाडांची कुठलं खत वापरायचं आणि झाडांना कुठले औषध द्यायची अशा माणसांकडून आम्ही म्हणजे माळी आणि आमच्याकडे जो आमच्या गार्डनमध्ये जो माळी येतो त्याच्याकडून आम्ही ते त्याच्याकडून सगळं आम्ही शिकून घेतो की कुठलं आम्हाला पाहिजे तो वगैरे एका वहीमध्ये पण लिहून घेते मी की त्यानं कसं हे करायचं संगोपन करायचं त्याचं झाडांचं वगैरे आणि तो येऊन पण आम्हाला थोडंसं दाखवतो की असं करा असं करा हे औषधं टाका ते औषधं टाका ते खत टाका आणि त्याच्या शा त्याच्यासाठी आम्ही एका माळी माळ्याचं जो गार्डनमध्ये काम करतो त्याचा आम त्याच्यासा त्याचा आम्ही सल्ला घेतो त्याचा आम्ही सल्ला घेतो वगैरे माळीचाच सल्ला घेतो